महाराष्ट्रामधे अतिशय तापमानामुळे जे आहे सरकारने खूप छान निर्णय घेतलेला आहे मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भामधे अकोला जिल्ह्यामध्ये इथे इतकी जास्त उष्णता असते की त्यामुळे मुलांना खूप जास्त त्रास होत होतोला त्यामुळे श सरकारने जे आहे खूप छान निर्णय घेतलेला आहे खूप छान धोरण त्यांनी अवलंबिलेलं आहे ज्या शाळा मुलांच्या सव्वीस तारखेपासून सुरू होणार होत्या त्या त्यांनी एक तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही जी बातमी आहे ही खूप चालून राहिलेली आहे सरकारचं जे आहे ते खूप छान अभिनंदन करत आहेत की त्यांनी मुलांचा विचार केलेला आहे या गोष्टीबद्दल मुलांना त्रास होऊ नये त्यांच्या काळज त्यांची काळजी घेतलेली आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांनी हा निर्णय त्यांच्या शिक्षणाबाबत घेतलेला आहे त्यामुळे सर्व शाळा ज्या आहेत त्या आता एक तारखेपासून सुरू होणार आहेत तर ही बातमी खूप चांगली आहे स त्यामुळे सर्व पालकांनापण खूप छान आनंद झालेला आहे